मी मराठी भाषेमधनं अनुवाद केला आहे की म्हणजे निबंध वगैरे अनुवाद केलेले आहेत निबंध वगैरे बोललेले आहेत असे चांगले भाषण वगैरे दिलेले आहेत भाषणांमधून मी बौद्धिक आव्हानं लोकांना मिळालं कसं माझ्याकडून ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती अनुभव असे होते की मी म्हणजे माझा पहिलाच अनुभव होता मी शाळेत ब शाळेत सातवीला पहिला निबंध लिहिला होता आणि भाषण दिलं होतं तेव्हा मी खूप लहान होतो पण मला तरी शिक्षिका आणि शिक्षक आणि माझ्या पालकांनी मित्रांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं होतं मला माझ्या पाठीमागेही ते उभे होते आणि मी निडरपणे त्या स्टेजवर उभा राहून भाषण वगैरे दिले होतं आणि भाषणामध्ये मी प पहिला पहिला क्रमांक आणला होता तोच माझा चांगला अनुभव होता माझ्या पूर्ण आयुष्यामधला